भारतीय चित्रपट आणि संगीत हे एक मनररंजन मनोरंजनाचे प्रकार आहे आणि मला कोरिअन मालिका पाहणे खूप आवडते आणि माझे आवडते अभिनेते रणवीर सिंग आहे मला त्याचे पद्मत चित्रपट किंवा त्यात खलीबली गीत खूप आवडते आणि हा पद्मावत चित्रपापपटामध्ये ही त्याची अॅक्टिंग खूप जास्त आवडते किंवा माझा आवडता गायक हनीसिंग आहे त्याचे सर्व गाणे मला फार आवडतायत